मी अलीकडेच एका नवीन कंपनीमध्ये रूजु झालो आहे आणि मला माझा यू ए एन मिळालाय पण तो कसा ॲक्टिवेट करायचंय माहीत नव्हतं त्यामुळे मी ई पी एफ ओ आधिकृत पोर्टलला भेट दिली तिथे मी ॲक्टिव यू ए एन या पर्यायावर क्लिक केलं त्यानंतर एक फॉर्म भरायचा होता ज्यामध्येे मी माझा यू ए एन नंबर आधार कार्ड नंबर पॅन नंबर आणि इतर तपशील दिले पडताळणीसाठी मी आधार नंबर निवडला आणि तो ओ टी पी च्या माध्यमातून तपासला ओ टी पी मोबाईलवर आल्यानंतर तो टाकून मी पुष्टी केली यानंतर मला माझं यू ए एन सक्रिय झाल्याचा मॅसेज मिळाला आणि पासवर्ड तयार करण्याचा पर्यायी मिळाला आता मी पोर्टलवर लॉग इन करू शकतो